हां मी लेखा मुंदळ बोलती आहे मला असं कळालं आहे की तुम्ही ट्रॅव्हल एजंट आहात मग तुमचं नाव

ओके मला जरा आता सोलो ट्रीपला जायचं होतं माझे काही ठिकाणं आहेत मनाली कुलू मनाली तिकडे हे जर समर व्हेकेशन चालू आहे तर मग थंड हवेची ठिकाणं जे आहेत तिकडे जायचं होतं जम्मू श्रीनगर असे आहेत तुम्ही मला कोणते ठिकाणं अजून याच्या व्यतिरिक्त प्रेफर करू शकतात

अच्छा मग कोणते कोणते तुम्ही मला त्याच्याविषयी काही टीप देऊ शकाल का

म्हणजे तिकडे एवढं टेम्प्रेचर असू शकतं आत्ताही

अच्छा ओके अच्छा आणि ह्या सगळ्याच्या अरेंजमेंट्स तुमच्याकडून कशा पद्धतीनी होतील म्हणजे अच्छा म्हणजे फूड आणि राहण्याची सोय सगळी तुमच्याकडनं आहे ओके आणि तुमचे बाय ट्रेन आणि बाय विमान वगैरे हेची ओकांची कॉस्टिंग कशी वगैरे आहे म्हणजे

हं तुम्ही मला टोटल जे पण आहे नं दोन्ही तुमची रेल्वेनी जाण्यायेण्याची सुविधा आणि विमानानी जाण्याची ते दोघं मला तसा मेल करा किंवा व्हॉट्सअॅप करा मी तुमच्या नंबरवर माझे डिटेल्स पाठवते तशा त्या पद्धतीने आणि तुमच्या अजून कोणत्या कोणत्या ट्रिप्स आहेत असता म्हणजे तुम्ही अजून कुठेकुठे जाता आणि सोलो ट्रीप तुमच्या कशा पद्धतीने असतात आणि अजून एक प्रश्न विचारायचा होता की लेडीजसाठी तुमचं हे सेफ आहे ना

ओके ओके ठीक आहे थँक्यू